महाराष्ट्राच्या संस्कृत परंपरामध्ये इथला इतिहास आणि विविध समुदायाचा खूप छान प्रतिबिंब दिसतं जसं गोंधळ ही एक पारंपरिक भक्तीपर गायन नृत्यशैली आहे जी विशेषत देवीच्या उपासनेवेळी सादर केली जाते त्यातून ग्रामीण भागाचा श्रद्धा आणि परंपरेशी असलेला संबंध दिसतो शिवकालीन खेळ आणि पोवाडे हे वीररसातले प्रकार आहे जे शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्यगाथा आजही जिवंत ठेवतात हुतात्मा चौकसारख्या ठिकाणी गेले की स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानांसाठी आपल्याला एक आपुलकी निर्माण होते इथेच लावणी आणि तमाशासारखी नृत्य नाट्य परंपरा सुद्धा महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा भाग आहे चित्रकलेत वारली आणि चित्पावन ब्राह्मण समुदायातीलील ललितकला दिसते या संस्कृतीतून एक गोष्ट स्पष्ट होते महाराष्ट्राचं सांस्कृतिक वारसा हे मूळ विविधतेत एकता आहे आणि प्रत्येक परंपरा काही तरी वेगळं सांगते